हॅलो

नाही आता सध्या माझ्याकडे प्लंबर अवेलेबल नाही आहे तर जेव्हा ते येतील तेव्हा मी पाठवते ते तर आता दुसऱ्या कामानी गेले आहेत मी त्यांना दुसऱ्यांकडे पाठवलं आहे ते येतील एक दीड तासात तर मी पाठवते ठीक आहे मी बघते हं पैसे पैसे तर ते बेसिनचं हे मला एक दीड हजार रुपये लागू शकतात

हो ठीक आहे

हो ठीक आहे हो मी पाठवते

हो डिस्काउंट तर नाही फिक्स रेटच आहे नाही काम बघून ते सांगतील तुम्हाला एक हजारपर्यंत करून देऊ शकतो मी तुमचा काम तुम्हाला काय बरं तुम्हाला काय

ते तुम्हाला ते तुम्हाला माझे प्लंबर येतील तेव्हाच सांगू शकतात

धन्यवाद